हॅलो मी मोबाइलबद्दल बोलणार आहे आणि आयफोन एपल हा खूप मस्त मोबाइल आहे एपलपेक्षा एपल पण छान आहे पण आयफोन हा मी आता नवीन मोबाईल घेतला आयफोन ते खूप मस्त आहे आयफोनमध्ये त्याचा कॅमेरा त्याचा वॉइस हा खूप छान आहे आणि मोबाइलमध्ये जर आपण कॉल लावला तर खूप मस्त आहे आणि त्याची सेटिंग वगैरे खूप छान आहे आवाज पण छान आहे म्युझिक वगैरेची स्लाउट हे पण छान आहे त्याची यम बी पण खूप मस्त आहे आणि नेट नेटवर्क प्रॉब्लेम पण जास्त वेळ आहे कुठं नेट नसेल तर एडजस्ट होऊन जाते आणि त्यांची यम बी पण खूप वेळ टिकते